हो मला नवीन ठिकाणची नक्कीच माहिती मिळाली मी पर्यटकांसोबत बालाजीला गेले होते तिथं खूप छान सुव्यवस्था आहे बालाजीचं म मूर्ती ह मंदिराची खूप छान आहे आणि खूप छान टेम्पलमधलं एक ते खूप मस्त टेम्पल आहे आणि पर्यटकांच्या नवीन ठिकाणची मला तिथली खूप माहितीपण मिळाली इथं दर्शनाचा पास कसा आहे तिकीट कसं आहे अजून काय कसं आहे उपलब्धता कशी आहे प्रसादाचा लाडू कसा बुक करायचा किती पैसे भरायचे कुठल्या काउंटरला काय ह्याची सगळी माहिती मिळाली पर्यटन हे अतिशय स्वच्छ सुसंस्कृत व्यवस्थित धार्मिक ठिकाणामधील एक आहे आणि तिथं सुव्यवस्था खूप छान आहे दर्शनाचा टायमिंगनुसार टायमिंग दर्शन भेटतं मंदिराचा सुव्यवस्था पणही खूप छान आहे मंदिरात जेवणाची सोय ही खूप छान आहे टायमिंग लिमिट आहे व्यवस्थित वाढतात खातात करतात आणि सगळी दर्शनाचा अनुभवही मला खूप छान आला आणि छान प्रकारे मी तिथला एन्जॉय घेतला आणि पर्यट आणि पर्यटकांबरोबरही खूप मस्त एन्जॉय मी केला